हो मी पुस्तक मंडळामध्ये आणि ऑनलाईन वाचन सभामध्ये सहभागी होतो आमच्या घराच्या बाजूलाच अभिप्राय पुस्तकालय हा पुस्तक पुस्तक विक्री केंद्र आहे ह्या इथे मी दर महिन्याच्या आठवड्यात जातो यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे पुस्तक बघायला मिळते भूगोल इतिहास तसेच नियोजन वेळेचे नियोजन आर्थिकशास्त्र आर्थिक नियोजन ह्या संबंधित पुस्तकं मिळते त्यामध्ये मला भरपूर प्रमाणात त्याचा उपयोग पण होतो आणि त्याचा मी वापर पण करतो दरवेळी मी दर आठवड्यातले तीन दिवस जातो त्यामध्ये माझे टायमिंग निश्चित नसते त्यावेळी एक एकदा ते सकाळी पण जातो आहे एक एकदा मी पहाटे एक एकदा मी दुपारचं पण जातो आहे जास्त करून मी सकाळचे जातो कारण सकाळचे जे मिळालेलं ज्ञान हे आयुष्यभरासाठी लागते तसेच मी यात पुस्तकातून खूप जास्त मला हे पुस्तक मदत केले आहे आर्थिक नियोजन आसू दे किंवा वेळेची नियोजन असू दे हे मला पुस्तक खूप आवडते तसेच ह्या पुस्तकामध्ये मी एक एक आ आलेख वाचला आहे वेळ हे संपत्ती ही महत्त्वाचे वाक्य माझ्या अजून डोक्यात आहे अजून डोक्यात आहे तसेच मला ह्या गोष्टीतून खूप ज्ञान मिळते ज्ञान मिळाले तसेच या गोष्टीतून मी अनेक प्रकल्प केले वेळेचे नियोजन कसे पाळावे वेळेचे नियोजन कसे करावे हे हे पुस्तक मी वाचलं आहे तसेच या अनेक ठिकाणी मी ऑनलाईन पद्धतीने वाचन ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने वाचन देखील केले आहे त्यामध्ये आपल्याला बघण्यात येई म्हणजे सहभागी क्षेत्रात आपण काय कार कार्यकर्ता करावी किंवा मंत किंवा मंडळाच्या आर्थिक मंडळाचे आपले सहकार्य कसे असावे किंवा कार्यक्रमात सहभागी येताना आपण कोण कोणते कार्य करावे हे ऑनलाईन मी पुस्तकं वाचले आहे तसेच मी या पुस्तकातून ऑनलाईन पुस्तकातून पण भरपूर फायदा करून घेतला आहे स्वत ला तसेच मला हे आलेले आलेले अनुभव हे मला सांगता येत नाई पण थोडक्यात मी हे सर्व सांगितले ह्याचा मला अनुभव आहे धन्यवाद